माझ्या नोकरीबद्दल जर बोलायचं झालं तर मी अशा शाळेमध्ये काम करते की ज्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचा प्रत्येक मुलाचा प्रत्येक शिक्षकाचा या शाळेतील प्रत्येक कामगाराचा विचार केला जातो आमचे मॅनेजमेंट असे आहे की खरोखर भूमीवर एक देव कसा अव अवतरावा त्या देवाचं रूप कसं असावं ते फक्त मी माझ्या मॅनेजमेंटमध्येच बघते इतकंच नाही आमच्या चेअरपर्सन मॅडम इतक्या इमोश्नल आहेत की छोट्यातल्या छोट्या वर्गातल्या लोकांना सुद्धा जर काही अडचण आली तर त्या कधी पण मदत करायला तत्पर असतात आमच्या एच एम मॅडमबद्दल काय बोलावं तर एच एम मॅडम आणि चेअरपर्सन मॅडम यांच्या प्रेरणेने आम्ही कुठल्याही चॅलेंज टॅकल करायला नेहमी तयार असतो धन्यवाद